पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटक आल्यामुळे त्या गावच्या लोकांना स्वतःचा आपला व्यवसाय सुरू करता आला आहे व्यवसाय म्हणजे त्यांनी बनवलेले घरगुती पदार्थ वस्तू असे ते व गा पर्यटक आलेले विकत घेतात उदाहरणार्थ आंबापोळी फणसपोळी आमरस काजूगर काही प्रकारचे मसाले पापड लोणचं असं ज्या महिला घरी बनवतात ते त्यांच्याकडून विकत घेतात मग त्यांना त्याच्यापासून फायदा होतो काही लोकांनी तर घरोघरी घरगुती जेवणाचे हॉटेल किंवा असं छान प्रकारची थाळी बनवून देतात ठिकठिकाणी असं रोडलगत नारळपाण्याचं दुकानं गारव्यासाठी परत सरबत म्हणू नका आता कोकम येतं आपल्याकडे कोकमाचं सरबत असं काही काही बनवतात आणि ते त्या ठिकाणी विक्ल विकत देतात अजूनही असे काही काही वस्तू आहेत ज्या कोकणातच मिळतात आणि ते नारळाच्या झाडापासून झा टोपी बनवतात ना नारळ झाडू बनवतात असं काय काय लोकं आहेत महिलाच आहेत ज्या स्वतः घरात बनवतात आणि त्या विकतात